हां मी बच्चन कॉलेजची प्रिन्सिपल बोलत आहे नमस्कार माझं बोलणं अभिषेक शिंदेशी होत आहे का ओके तुम्ही आमच्या कॉलेजमधे अप्लाय केलं होतं एम एसाठी तुमच्या मार्क्सच्या अनुसार आम्ही तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं आहे तर मला तुमचा थोटासा इंटरव्यू घ्यायचा आहे सो दॅट मी ॲडमिशन प्रोसेस पुढील करू शकते सो तुमचं पूर्ण नाव एकदा सांगा मला ओके आणि तुमचं बेसिक इंट्रोडक्शन पण द्याल तुम्ही कुठून आला आहात तुम्ही कुठून आला आहात तुमच्या हॉबीज काय आहेत तुमचं ग्रॅज्युएशन कशातून झालं आहे ह्या सगळ्या गोष्टी

ओके बरं

तर तुम्ही म्हणालात की तुम्हाला म्युझिकमध्ये आवड आहे तुम्ही शिक्षण पण म्युझिकमध्ये घेताय तर आत्तापर्यंत तुम्ही म्युझिकमध्ये म्हणजे तुम्ही तुमचे स्वतंत्र कार्यक्रम केले आहेत का किंवा एखाद्या फील्मसाठी वगैरे असं काही गाणं दिलं आहे का

बरं

ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हरकत नाही आणि आता मला सांगा की आजूबाजूला बरेचसे लोक असे आहेत जे जास्त करून डॉक्टर इंजिनिअरिंग ह्या फील्डमध्ये जातात तर आणि गायन किंवा वादन किंवा आर्ट रिलेटेड ज्या कोणत्या फील्ड्स आहेत त्यांच्यामधली सर्टनिटी कमी आहे गॅरंटी आपण जॉब गॅरंटी नाही देऊ शकत तर मग त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या निर्णयाशी कसे काय पिकअप राहिलात किंवा अशी कोणती गोष्ट आहे ज्यांनी तुम्हाला तुमच्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी प्रवृत्त केलं की मला म्युझिकमध्येच करिअर करायचं आहे असं

बरं जाॅब आहे ओके

बरोबर हो

ग्रेट ग्रेट चांगली गोष्ट आहे चालेल आता आपल्या कॉलेजचा एक ग्रुप बनवला आहे तुम्ही आत्तापर्यंत ॲड झाला असाल त्या ग्रुपमध्ये तर दोन दिवसात आपले इंटरव्यूचं सेशन्स कम्प्लीट होईल तर तुम्हाला जर तुम्ही शाॅटलिस्ट झाला असाल आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं असेल ह्या कॉलेजमध्ये तर तुम्हाला मेसेज प्लस कॉल येईल कॉलेजकडून आणि जर तुम्हाला कॉल आला तर तुम्हाला व्हॉट्सअपला एक लिस्ट येईल कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायचे आहेत ते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला स्वतः कॉलेजला विझिट करावं लागेल तुम्हाला तारखा वगैरे कळवल्या जातील ओके येस